आय टी कंपनीमध्ये काम करत असताना माझ्याच हाताने एक कम्प्युटर दुरुस्त करताना एक चुकी झाली होती तर त्याच्यामधे मला रॅम दुरुस्त करायची होती तर ती रॅम दुरुस्त करायच्या वेळेस मी बघितलं की ती रॅम काही प्रमाणात तुटून गेली होती तर ती मला रिप्लेस करावी लागली तर कस्टमरचा जो कम्प्युटर जो मी रिपेअर करत होतो त्याच्यामध्ये मला आठ जीबीची रॅम लावायची होती पण मी चुकून त्या मध्ये बारा जीबी ची रॅम लावली जी महाग होती तर मला आधी लक्षात नव्हतं ते करताना पण त्याच्यानंतर जेव्हा ते फोरचेक करायला समोर गेलं तेव्हा ते माझ्या मॅनेजरने चेक केलं तर ते महागवाली रॅम मी कशी लावून दिली त्याच्याबद्दल त्यांनी मला खूप काही ऐकव ऐकवलं त्याच्यानंतर मी ती चूक सुधरवण्यासाठी मी कस्टमरला रिक्वेस्ट केला त्यांच्याकडून त्यांच्या कम्प्युटर परत घेतला त्या कम्प्युटरमधे मग मी त्याच्यामधे ती रॅम जुनी रॅम काढून तिथे नवीन रॅम लावली आणि आपली चूक अशा प्रकारे दुरुस्त केली